सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भात भात शेती होते आंब्याचं होतं आणि काजूचं उत्पादन होतं या गोष्टी इथल्या लोकल बाजारामध्ये सुद्धा विकतात लोकं आणि ह्या सगळ्या वस्तू ते एक्सपोटसुद्धा करतात त्यानंतर इथले आंब्याचं पीक देवगडमध्ये जातं जिथे देवगड हा आंब्याचा आंब्याचा व्यापारासाठी मोठं मार्केट आहे तिथे बऱ्याच ठिकाणावरून बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे कोकणातील बऱ्याच ठिकाणामधून आंबे व्यापारी तिथे आंबे विकायला जातात आणि ते आंबे इतर राज्यांमध्ये विकले जातात नंतर भारतातल्याच भारताच्या संविधानाप्रमाणे असे कोणते नियम नाही आहेत की तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन व्यापार करू शकत नाही प तेवढा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे असं मला वाटतं आणि मध्यस्त आणि व्यापारी सरकार ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मध्यस्त हे फार वाईट वागणूक देतात व्यापारांना असं मला वाटतं कारण बऱ्याच प पैसा त्याच्यामध्ये ते लोकं खातात असं मला म्हणजे मधल्या मध्ये ते तेवढी किंमत जेवढी मिळायला हवी शेतकऱ्यांना तेवढी मिळत नाही असं मला वाटतं आणि सरकारकडनं जी रक्कम येते शेतकऱ्यांसाठी ती सरकारपर्यंत पोहचत नाही पूर्णपणे काही प्रमाणात पोहचत सुद्धा असेल पण जेवढी पोहचायला हवी तेवढी पोहचत नाही असं मला वाटतं आणि ती पिकं जी सगळी इथल्या बाजारामध्ये विकली जातात तिथे इथल्या इ इथे त्याला तेवढा भाव नाही आहे जेवढा दुसऱ्या एक्सपोट केल्यावरती किंवा दुसऱ्या देशामध्ये विकल्यावरती जेवढा भाव मिळतो तेवढा असं मला वाटतं